भाज्यासाठी मी काय करतो बियाणे बियाणे असे गोडे बघतो की माझ्या याच्या घराजवळ एक नर्सरी आहे म्हणजे इथून एक किलोमीटर अंतरावर म्हणता येईल ते तेव्हा केळझर एक गाव आहे ळडझर गावामध्ये नर्सरी आहे तर त्या नर्सरीमध्ये नाही काय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या जे राहतात जसं वांग्याचं बी कोबीचं बी राहते वेल राहते तर मग हे काय करतो आम्ही तिथून जातो तिथून आम्ही दोघं भाऊ जातो पाहतो आधी कसं आहे काय आहे वेल वगैरे तर तिथं चांगले वाटते थोडेसे वेल तर मग वेल चांगले वाटले बिया चांगले वाटले आणि जे असं आपल्या घरी बिया नाही आहे तर त्या बिया घेतो आणि लावतो तर मग त्या बियाचं का करतो घरी मस्त आम्ही वाफे तयार केले आहे तर त्या वाफे म्हणजे बिया लावल्या तर मग काय म्हणते ते काही दिवसात झाडं उगवते झाडं उगवल्यानंतर मग ते आपल्याला फळं वगैरे मन वगैरे सगळं आपल्याला खाणं काटते तर अशा टाईपचं ते होतं